जवळच्या गावी किंवा शहरांकडे प्रवास करीत असताना आम्हाला साधनसुविधांबद्दल किंवा वाहतुकीच्या काही संबंधित आव्हानांना सामोरे जावे लागते व्यवस्थित टायमिंगमध्ये गाड्या उपलब्ध न होणे किंवा कोल्हापूरसारख्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेची सुविधा नसणे बसची सुविधा असणे त्याही मोजक्याच बस असणे त्याचप्रमाणे ठराविक टायमिंगमध्ये असणे काही रात्रीच्या वेळेला कोणत्याही प्रकारची दळणवळणाची सुविधा नसणे ह्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते